आम्ही सगळे मित्र रोज रनिंगला जात असतो धावायला जात असू ते धावायला जात असताना एके दिवशी मी धावता धावता पडलो तिकडे पडल्यावर रस्त्यावर पडलो होतो तर ते खूप मोठी दुखापत झाली होती मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यावर तिथे आम्ही प टाके मारले तिथं आणि टूप पण लावला आणि ते बँडेज करून दिली डॉक्टरांनी तरी पण मी रोज दुसऱ्या दिवसपासून रोज सकाळी धावायला जात होता पायही माझा खूप दुखत होता तरी पण मी धावणं काही सोडलेलं नाही आणि मग काही दिवसानंतर जे टाके खोलायला पण गेलो डॉक्टरांकडे मला रोज पट्टी बदलवायला जा जावे लागत होते तरी पण मी सुद्धा तरी मी सुद्धा रोज र धावायला जात अस असायचो त्यामुळे माझी दुखापत लवकर लवकर बसण्यास सुरुवात झाली होती आणि ते धा ते सगळे दुखापत मला खूप त्रास देत होती त्यामुळे मला खूप त्रास होत होता तरी पण मी धावणं काही सोडलं नाही तसे करता करता एक हा त्रास कमी होऊ लागला आणि तसे करता करता थोडा थोडा थोडा थोडा कमी होत होत गेला आणि काही दिवसानंतर माझा त्रास कमी झाला म्हणून आपल्याला किती पण लागो काही पण हो तरी धावणं सोडायचं नसतं त्यामुळे आपली बॉडी फिट असतात त्यामुळे आपली दुखापत पण बसू शकतात हे सगळं माझ्यासोबत झाले आहे मी स हे सगळं अनुभवलं आहे म्हणून तुम्हाला सांगताय त्यामुळे आपण काही रनिंग सोडायची नसतं असं काही झालं तरी त्यामुळे आपल्याला आपलं शरीर पण फिट असतं त्यामुळे आपल्याला काही तंदुरुस्ती पण वाटते